आता आपल्या प्रश्नानुसार असं म्हणता येईल आपल्याला का नुकतंच जन्मलेलं मुल आहे मुल आहे आणि त्या मुलाला स्वच्छ वातावरणामध्ये वातावरणामध्ये आपण ठेवलेलं पाहिजे हे शंभर टक्के गरजेचं आहे कारण त्याच्या भविष्यासाठी त्याच्या जीवनासाठी हे खूप महत्वाचं आहे आता बघायला झालं तर काही खेडे असतील काही शहरं असतील तर सगळे शहरं स्वच्छ नसतात बघितलं गेलं तर पण त्या शहरांमध्ये काही ठिकाणी आता कारखाने असतील काही ठिकाणी नदी नाले वाहत असतील अशा परिस्थितीमध्ये एखादा मूल जन्माला आलं तर तिथलं ॲटमॉस्फिअर हे निश्चितच चांगल्या पद्धतीचे नसणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्या त्या मुलाला आपण एखाद्या न चांगल्या जिथे का चांगलं ॲटमॉस्फियर मिळेल म्हणजे त्यांनी थोडंसं जागा प्लेस के प्लेस बदल केला पाहिजे मला असं वाटतं जसं की आता एक काही शहरामध्ये लोक राहतात काही म्हणजे ते फक्त बिझनेससाठी किंवा नोकरीसाठी आलेले असतात त्यामुळं ज्या ठिकाणाहून ते आलेले त्या गावावरून आले त्या ठिकाणी जर चांगलं ॲटमॉस्फियर असेल तर त्यांनी तिथं मा मायग्रेशन करावं मला असं वाटतं अशा पद्धतीने ते मुलांचं भविष्य चांगलं घडू शकतं आणि काही अस्वच्छता असतात का आता जिथं काही जोगं आता बघायला गेलं तर आपण सपोज काही ठिकाणी ते गावाकडं आले असतात तिथेही पण अस्वच्छता असते शहरात आले असतात तिथेही अस्वच्छता असते अस्वच्छता असण्याचे कारण म्हणजे नोकरी वगैरे चांगली नसती तर हे आहे आहे त्या परिस्थितीत मॅनेज करायचं असतं त्याच्यामुळं घरंदारं आपल्याला असेच मिळतात का तिथे थोडीशी अस्वच्छता आहे मग अशा परिस्थितीत एखादं मुल तिथे जन्माला आलं तर निश्चितच आपण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फवारे केले पाहिजे जेणेकरून जे जीवजंतू मरून जातील आणि स्वच्छता सर्वात जास्त राखली पाहिजे त्या जर गवत वगैरे असेल तर ते आपण आपल्या स्वतःच्या हाताने साफ केलं पाहिजे जे नदी नाले असतील ते यांना नगरपालिकेला सांगून स्वच्छ केले पाहिजे आणि अशा पद्धतीने डासांपासून संरक्षण घरांना खिडक्या बसवणं घराला पेस्टिंग सगळं करून घेणं पुन्हा प्रोटेक्शन करणं व मुलाला त्या लहान मुलाला वेगवेगळ्या प्रकारचे तेल काही औषधं असतील ते देणं पुन्हा म पाण्यामध्ये टॉनिक असणं किंवा ते काही जीवजंतू मरून जाण्याची जे औषध असतं पाण्यामध्ये ते देणं परत आ त्याच्या आईनेसुद्धा काळजी घेतली पाहिजे तितके त्याच्या आईनेसुद्धा चांगल्या पद्धतीचं पोषण केलं पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याचं जीवन उपाययोजना करून व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो